माझी मातृभाषा मराठी आहे मला मराठी भाषेत बोलायला फार आवडते मी शाळेत जाते तिथे शाळेत सर लोक टीचर लोक इंग्लिशमध्ये हिंदीमध्ये बोलते पण मला ते बरं वाटत नाही पण मला मराठीतच चांगलं समजून येते मी मराठी भाषेतच समजून सांगायला लावतो सरांना मॅडमना आम्ही मराठी भाषेतच ट्रान्सलेशन करून मागत असतो आणि मराठी भाषा हीच चांगली आहे कोणी आता नवीन नवीन कॉन्वेंट बनले पुष्कळ म प्रायव्हेट शाळा काढल्या तिथे पोरं टाकतात तीन वर्षाचा पोरगा असते त्यांच्या पाटीवर ओझं दहाव दहा किलोचं असते तेवाले तेवढुले मुलं घेऊन जात असतात पण ते इंग्लिश शिकवतात इंग्लिश बोलतात पण ते काप ते काही आपल्याला साहाय्य वाटत नाही ते आपली भाषा म्हटली जाते तर मराठीच सगळ्यात चांगली बोलणे म्हणजे मराठीच बोल भाषा बोलली जाते मराठीतच आहे सर्व काही आपलं आपलं